सर्फिंग करण्यासाठी असलेली जी कोर स्ट्रेंथ लागते त्याच्यासाठी योगा तर केलंच पाहिजे श्वास रोखवण्याचा प्रयत्न प्रॅक्टिस केली पाहिजे त्याच्यासोबत सोबत स्विमींग चांगली येत येणे खूप गरजेचं आहे की स्विमींग याच्यासाठी की जर लाटांमध्ये जर सर्फिंगमधे आपला बॅलन्स बिघडला आणि आपण पाण्यात पडलो तर ते कसे लाटा मोठया असतात आणि त्याच्यातून वाचण्यासाठी आपल्याला चांगली स्विमींग येणे खूप गरजेचे आहे जास्त वेळपर्यंत श्वास रोखून ठेवण्याचीही गरज आहे याच्यासाठी योगा केलं पाहिजे त्याच्यासाठी एक तर आणखी धावण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे रनिंग झाली पाहिजे म्हणजे अशा सर्व गोष्टी ज्या आपल्या बअ बॉडीला हेल्थी ठेवते आणि जे चांगले असे स्ट्रेंथ निर्माण करू शकते त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे